हां बोला ना हो हो यवतमाळच आहे हां कोणता स्पॉट बघायचा तुम्हाला अच्छा रोडची कंडीशन एकदम टॉप आहे तुमच्याकडे चांगली वगैरे गाडी असेल तर तुम्ही येऊ शकता नाहीतर इथून लोकल ऑटो पकडू शकता टॅक्सी कॅब सगळं बुक करू शकता

ठीके आहे ना सर आम्ही गाईड करू शकतो ठीक आहे आमचे आता तुम्ही ते पर म्हणजे पर्सनप्रमाणे असते पर पन पर्सन हंड्रेड रुपीज अच्छा तर मन फोर हंड्रेड रुपीज चार तास हो काय म्हटलं हो हो सगळ्यांना टाईम देईल रोड चांगलाय एकदम टॉप रोड आहे इथे आमच्या इथे यव रेल्वेची सुविधा नाहीये त्यामुळे इकडचे रस्ते खूप छान आहे काय म्हटलं नाही खड्डे खड्डे काहीच नाही नाही नाही नाही आ तुम्ही फॉर्च्यूनर बुलेरो कोणची पण घेऊन या मर्सिडीज आणा गाडी जशी आहे तशीच वापस जाणार काय म्हटलं अच्छा ठीक आहे ना जर का तुमची गाडी बेकार झाली तर मला विकून टाका